मी एक शिक्षकच होतो काही काळ मुख्याध्यापक म्हणून मी काम केलं शाळेमध्ये मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत गणित विज्ञान सामाजिक शास्त्रे चित्रकला असे इतक्या अनेक विषय शिकवले जातात त्या ठिकाणी शिक्षक जर अभ्यासू असेल तर तो मनापासून काम करणारा असेल आणि मुलाना आपला विषय कसा चांगल्या पद्धतीनं त्यांना समजेल याचा विचार करून जर शिक्षक अभ्यास करून शिकू तर मी ज्या शाळेत काम केलं त्या ठिकाणी सर्व विषयाचे शिक्षक अभ्यासू होते ते मनापासून अध्यापन करत होते आणि बऱ्याच वेळा शाळेचा निकाल शंभर टक्के लागते की शिक्षकानं मनावर घेतलं मनापासून अध्यापन केलं तीस पस्तीस मिनटं मुलांशी हितगुज केलं आणि मुलांना कुठलंही दडपण येणार नाही या पद्धतीने मुलांना जर अध्यापन केलं तर मुलं मन लावून ते ऐकतात दिलेला अभ्यास दुसऱ्या दिवशी पाचदहा मिनटात जर तर मुलांनासुद्दा अभ्यासाची गोडी लागते आणि मुलं त्या त्या विषयामध्ये मनापासनं अध्ययन करतात आणि त्या ठिकाणी एकंदरीत त्यांना शाळेची आवड निर्माण होते अभ्यासाची आवड निर्माण होते तर शिक्षकानं मनापासून अध्यापन कसं करावं याचा अभ्यास जर केला मनापासून तर त्या ठिकाणी त्याला चांगलं यश मिळू शकतं आणि आपले जे काय काम आहे ते अतिशय आदर्शवत होतं असा माझा अनुभव आहे आताचे शिक्षक चांगले आहेत अभ्यास आहेत आणि त्यानी त्यात्या शिक्षण क्षेत्रातल्या आणि पदव्या घेतलेले आहेत नवीन नवीन ते प्रयोग करत असतात मुलांच्या हस्ता हस्ताक्षराचे एकंदरीत वक्तृत्वाचे निबंधाचे शालेय विषय सोडून इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या बाबतही ते चांगले मार्गदर्शन करत असतात शिस्तीच्या बाबतीत प्रयत्न करत असतात आणि एकंदरीत तो मुलगा सर्व बाजूनं कसा तयार होईल आणि शाळेच्या बाहेर जाताना तो एक चांगला सुजाण नागरिक कसा तयार होईल या दृष्टीनं शिक्षक प्रयत्न करताना मला दिसतात एकंदरीत शैक्षणिक जे आत्ताचं वातावरण आहे ते अतिशय चांगलं आहे असं माझं मत आहे